मी काही दिवसांआधीच सीसकाचा ईयरफोन घेतलेला ब्ल्युटूथ ह्याच्यामध्ये मला तेवढं खास पाहिजे तसा रिस्पॉन्स त्या प्रॉडक्टमध्ये मिळालेला नाही आहे प्रॉडक्ट क्वालिटी खूप लो आहे त्याची वायरिंग बरोबर नाही आहे मध्येच वायरिंग निघालेली आहे बटन्स बरोबर नाही आहेत त्यामधल्या बटण पण काही खराब झालेल्या आहेत आवाज जो आहे त्याची साऊंड क्वालिटी खूप लो आहे आवाज व्यवस्थित ऐकायला येत नाही नोईस भरपूर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हा जो प्रॉडक्ट आहे ह्या प्रॉडक्टमुळे मी सेटिस्फाइड नाही झालेली आहे मला हा अजिबात आवडलेला नाही आहे प्रॉडक्ट